हा हुरने क्लॉथ स्टोअर का तुमच्याकडे का म्हणजे काय काय अवेलेबल ड्रेस मटेरियल साड्या सगळं आहे का मिळत का तुमच्याकडे साड्या हो का हां हां तर का हां हो का त ते हां त तेच मला विचारायचं होतं की तुमच हां हां का म्हणजे कांजीवरम किंवा अशा ह्याच्या पटोला वगेरे अशातल्या तुमच्याकडे बनारसी अशा साड्या आहेत काय अवेलेबल सध्या बनारसी भेटून जाईल का आणि डेली रोजच्या वापरायसाठी

हो का तेच मी म्हणलं की एखादी पटोला किंवा एक एखादी स पैठणी म्हणा किंवा सेमी पैठणी म्हणा अशा क साड्या किंवा त्याच्यात काही आता तुमच्या डिस्काउंट वगैरे आहे का तुमच्याकडे मग सध्या श्रावण सेल लागू आहे हां हो का आणि अंदाजा त्याचे प्राईस तुम्ही म्हणजे हे कर देता डिस्काउंट करूनच देता का

हां हां हां बरं एम्ब्रॉयडरी अशा वर्कच्या काही साड्या नवीन दि म्हणजे आहेत का हां तेच एम्ब्रॉयडरी केलेल्या किंवा नवीन वर्कच्या साड्या काही फॅशनेबल काही डेली युजच्या अशा सर्व प्रकारच्या साड्या मिळतील हां बरं हां हां मग तेच ते हां तेच आता आमच्याकडे मु नाही नाही मुंज करायची आणि देण्या घेण्यासाठी आहेराच्या साड्या काही काही फॅशनेबल साड्या काही फंक्शनल साड्या आणि काही आपल्या अशा भारीच्या साड्या अशा सगळ्या प्रकारच्या मला सा आ

चालतंय ठीक आहे ठीक आहे